नमस्कार मी रवींद्र कुलकर्नी बोलत आहे सध्या मी जे इंटरनेट वापरत आहे त्याची स्पीड म्हणजेच गती ही अतिशय कमी आहे त्यामुळे मला माझ्या कार्यात मोठ्या प्रमाणात व्यत्यय येत आहे आणि काम मी वेळेत कुठल्याही पूर्ण करू शकत नाही परिनामी मला जास्त स्पीड गती असलेली ब्रॉडबँड सेवा आवश्यक आहे तुम्ही मला तुमच्या ब्रॉडबँड सेवेसाठी किंवा सेवेबद्दलची माहिती मला देऊ शकता का त्याची स्पीड म्हणजे त्याची गती त्याचे मंथली चार्जेस म्हणजेच त्याचे शुल्क किंवा त्याची इतर माहिती मला तुमच्याकडून जाणून घ्यायची आहे जेणे करून मला माझ्या कार्यासाठी किंवा कामासाठी चांगल्या पद्धतीची ब्रॉडबँड सेवा घेता येईल मला तुमच्या सेवेबद्दल थोडीशी माहिती असल्यामुळे मी तुम्हाला यासाठी कॉल केलेला आहे धन्यवाद